माझा आवडता प्राणी हा गायच आहे माझ्या घरी पुष्कळ गायी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या गाईंमधून माझ्या घरी गीर गाय आहे काठेवाडी गाय आहे या गाईंचं अगदी लहानपणापासून मी संगोपन करत आलेली आहे आता या गायीचं वय असेल सतरा अठरा वर्षाच्या असेल या दोघी पण गायी या गायींपासून खूप प्रमाणामध्ये मला दुधाची उत्पत्ती सुद्धा झालेली आहे त्याचा प्रगर त्याचप्रमाणे या गायींना वेगवेगळ्या प्रकारचा चारा आम्हाला दयावा लागतो जसं की कुट्टी सरकी ढेप त्याचप्रकारे या गायींवरती सध्याच आलेला एक खूप मोठा रोग होता त्या रोगाचा सुद्धा आम्हाला त्यांना औषध दयावं लागलं त्यावरती लस आलेली होती ती लस दयावी लागली गायीपासून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पॉझिटिव्ह अशी एनर्जी प्राप्त होते जर आपण गायींची व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली नाही तर गायींना सुद्धा अनेक प्रकारचे रोगांपासून त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा आपल्याला रक्षण करावे लागते गायींना व्यवस्थित हर प्रत्येक वीक हप्त्यामध्ये आपल्याला त्यांची अंघोळ करून घेणे त्यांच्या केसांची त्यांच्या नखांची त्यांच्या पाका पायांची काळजी घेणे